राज्यातलं क्रीडाक्षेत्र आणि खेळाशी निगडीत सट्टेबाजी याबद्दल मला खूप अशा समस्या आणि कशा त्या हाताळल्या पाहिजेत याबद्दल खूप काही बोलायचं आहे तर सध्याच्या शालेय जीवनात आणि सध्याच्या क्रीडाजीवनात वगैरे विद्यार्थी भरभरट भरकटच चाललेले आहेत तर मला सांगायचं म्हटलं तर यामध्ये खेळाडू खेळांमध्ये जुगार वगैरे खूप चाललेला आहे तर जुगार म्हणजे काय सट्टा एकदमची सट्टेबाजी अतिशय प्रमाणात वाढलेली आहे मा राज्यात पाह्यला गेलं तर आमचं महाराष्ट्र राज्य पाहिलं गेलं तर यामध्ये पण खूप सट्टेबाजी वगैरे चाललेली आहे तर मला ह्या विषयी प्रतिबंध नियमन आणि अंमलबजावणी केलीच पाहिजे ह्याच्याशी सहमत असलेला मी माणूस आहे तर मला सांगायचं म्हटलं तर आताच्या काळात आय पी एल हे भरपूर इंडियन प्रीमियर लीग म्हणतात त्याला आणि ही खूप जास्त चाललेली आहे ही क्रिकेटची स्पर्धा आहे त्यामध्ये इंडियन खेळाडूच असतात म्हणजे भारतातील हे सगळे खेळाडूच असतात आणि बाहेरच्या देशातून पण येणारे भरपूर खेळाडू असतात आणि ते खेळाडू पैशांकरिता आलेले असतात आणि ते भारतातलेच काही जिल्हे स्टेट म्हणजे काही राज्यं वगैरे त्या खेळाडूंना विकत घेऊन त्या स्पर्धेमध्ये उतरतात तर सगळ्यांचा आवडता कोणी ना कोणी खेळाडू असतोच किंवा ह्यांच्या स्पर्धेंच्या टाईमला काही आत्ताच्या सोशल मीडियावरती मोबाईलमध्ये काही ॲप आलेले आहेत ते ॲप म्हणजे कोणते ड्रीम इलेवन नाही तर माय इलेवन सर्कल माय इलेवन अशा वेगवेगळे ॲप ह्यांचे अँबॅसिटर पण सुद्धा खेळाडूच आहेत आणि ह्याच्यावरती पूर्ण सट्टेबाजी केली जाते पण ही लिगली सट्टेबाजी आहे पण इल्लिगल पण काही सट्टे आहेत जे एकादा सिक्स मारल्यावरती एखादा फोर कोणत्या चेंडूला किती धावा किती रन काही निघत्यात हे सट्टेबाजी अशा काही क्लब वगैरे आहेत ते खूप बंद केले पाहिजे आणि त्यांच्यावरती प्रतिबंध आणण्याचं नियमन करण्याचं आणि अंमलबजावणी करण्याची खूप गरज आहे तर माझ्या अशा मते की नियमन आणि अंमलबजावणी करण्याकरिता आजच तेवढं पोलिस प्रशासन स्ट्रिक्ट पाहिजे म्हटलं तर जे काही असे सट्टेबाजी करतात तर त्यांच्या अंमलबजावनी पण केलीच पाहिजे आणि त्यांच्यावरती तो गुन्हा जो काही कलम आहे तो नोंदवला पाहिजे आणि ती केस कोर्टामध्ये पण चालू चाललेली पाहिजे त्यासाठी राज्यातलं क्रीडाक्षेत्र हे खेळाशी निगडीत सट्टेबाजी आणि जुगार हा खूप वाढत चालला आहे आणि ह्याच्या प्रतिबंध नियमन अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रत्येक भारत सरकारमधल्या आ प्रत्येक इंडिव्हिज्युअल अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे